हॅलो हे बुद्धभूषण टुरिझमकडील फोण लागलं आहे का माझं मी मी गोव्यावरून बोलतो आहे हां तर

मला ना हिल स्टेशन आहेत ना तिथं जाऊन फिरायचं आहे मी आणि माझी फॅमली आहे आमची बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग चालली आहे आम्हाला हिल स्टेशनला जायचं आहे आता आमची अशी प्लॅनिंग आहे तीन चार दिवसाची प्लॅनिंग आहे तर तिथे कुठले कुठचे आता आम्ही इंटरनेटवर बघितले आहेत चार पाच हिल स्टेशन आहेत ते माझ्या दोन तीन माझ्या लक्षात आहेत तर असे महाबळेश्वर कसं आहेय अच्छा अच्छा अच्छा अच्छा कारण की ना आम्ही आम्ही माझी जी फॅमिली आहे ना त्यांना हिल स्टेशनला यावेळेस फस्ट टाईम घेऊन चाललो आहे तर तिथं काय डेंजर झोन नाही आहे ना असा काही काय काय पळ पडण्यासाठी ॲक्चुली मला दोन तीन ठिकाणी अजून फिरायचे आहेत जसं की आज अजून कुठले त्याच्या व्यतिरिक्त आहे का ते तुमच्या लक्षात असेल अच्छा अच्छा ते माथेरान ना तिथं मी ऐकलं आहे हे नाव माथेरान

अजून त्याचा आजूबाजू एक कुठलं तरी अजून एक आहे काय नाव त्याचं अच्छा हां लो लो हां हां लो लोणावळा

अच्छा अच्छा सर आम्हाला तिथं राहण्यासाठी कशी सुविधा असू शकते सांगू शकता का राहण्यासाठी गेस्ट हां गेस आता त्यामध्ये तेच बोलत आहे आपलं किती खर्च लागेल सांगता का का आमचे पाच माणसं आहेत आम्हाला एक गाडी हवी आहे ओके आणि त्यामध्ये इन्क्लुड किती खर्च येईल अंदाजे तुमच्या हिशेबाने आम्हाला साधा आता थंड वातावरण म्हटल्यावर तर आम्हाला साधारण रूम हव्या आहेत पण टोटल खर्च किती येईल आता साहेब याच्यात काय तुम्ही टॅक्स घेताय टुरिजममध्ये तुम्ही टॅक्स घेताय का बरं आहे का तुम्ही विचार करा ना साहेब ठीक आहे ठीक आहे साहेब चालेल मी तुम्हाला चर्चा करून एकदा माझ्या फॅमलीसोबत माझ्या वाईफसोबत माझ्या फॅमलीसोबत तुम्हाला चर्चा करून सांगतो हां सर ठीक आहे पण आम्ही चालेल सर म्हणून मी तुम्हाला त्यासाठी कॉल केला की मी तुमचा जास्त तुमचं नाव ऐकलं माझ्या मित्राने पण सांगितलं होतं की अरे ते बुद्धभूषण टुरिजम आहेत त्यांच्यास थ्रू जा ते खूप चांगलं सोडतील आणि तुमचा नंबर त्याच्यावरून भेटला मला ठीक आहे साहेब ठीक आहे साहेब मी तुम्हाला फोन करतो हां